नाश्त्याला हे झटपट बनवायला लागतात त्याच्यामुळे अशा सोप्या सोप्या रेसिपीज बऱ्याचशा मी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा इंटरनेट यूट्यूबवरनं खूप सगळ्या बघून ठेवलेल्या आहेत अनेक वेळेला नाश्त्याला कधीतरी आदल्या दिवशीचेच काही उरलेले पोळी भात वगैरे असे पदार्थ असतात त्याचंच पटकन फोडणीचा भात फोडणीची पोळी वगैरे असं होऊ शकतो किंवा सोप्पे सोप्पे म्हणजे अगदीच फोडणीचे पोहे दडपे पोहे उपमा सांजा किंवा अगदीच कोणी लहान असेल किंवा फॅन्सी प्रकार आवडत असतील तर मॅगी झटपट होणारे दोन मिनटात वगैरे होणारे नूडल्स किंवा अंड्याच्या रेसिपीज ऑमलेट वगैरे ज्या पटकन होऊ शकतात अशा मी बनवते किंवा अगदीच कधी ब्रंच करायचं असेल म्हणजे नाष्टा आणि जेवण एकत्रच बनवाय करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इंग्लिश ब्रेकफास्ट हा माझा आवडता आहे त्याच्यामध्ये अंड्याचे काही बॉइल डे किंवा ऑमलेट वगैरे असतो त्याच्यानंतर सॉसेजेस असतात त्याच्यानंतर आलू टिक्की किंवा आलू पॅटी असे असू शकते आणि त्याच्या बरोबरच उकडलेल्या भाज्या त्याच्यावर फक्त मीठ मिरपूड घालून असं सगळं त्या इंग्लिश ब्रेकफास्टमध्ये समाविष्ट असतं हे आम्हाला खूपच आवडतं किंवा अगदी पौष्टिक म्हणजे घावन आपण करू शकतो सकाळी ब्रेकफास्टला आणि त्याच्याबरोबर कॉफी चहा जे काही तुम्ही पेय पीत असाल दूध हळद दूध ते त्याच्याबरोबर आम्ही समाविष्ट करतो नाष्ट्यात सगळ्यात माझा आवडता नाश्ता म्हणजे दडपे पोहे आहेत कारण त्याच्यासाठी फार वेळ अज्जिबातच लागत नाही आणि मला ते लहानपणापासून शाळेतनं आल्यानंतरसुद्धा खायला बाबा अनेक वेळेला करून द्यायचे त्याच्यामुळे मला तो पदार्थ खूप आवडतो तो मी अनेकदा नाश्त्याला बनवते दडपे पोह्यांची रेसिपी मला सांगायला आवडेल त्याच्यासाठी तुम्हाला पातळ पोहे घ्यायचेत थोडेसे त्याच्यात चवीनुसार मीठ साखर थोडीशी घालायची आणि फोडणी द्यायची म्हणजे मोहरी तडतडली की थोडंसं जिरं आणि म हिंग त्याच्यात घालून थोड्याशा हिरव्या मिरच्या त्याच्यात तुम्ही घालू शकता आणि ती फोडणी जर का त्या पोह्यांवर दिली आणि मग छानपैकी कालवून घेतलं की त्याचे झटपट असे दडपे पोहे तयार होतात तुम्हाला आवडत असील तर तुम्ही दाणेसुद्धा त्याच्यात घालू शकता किंवा कधीकधी त्याच्यात नारळाचं पाणीसुद्धा घालतो ज्याच्यामुळे चव तर छान येतेच येते आणि शिवाय थोडेसे पोहे ओले झाल्यामुळे खायलासुद्धा छान वाटतात त्याचा तोठरा बसत नाही आणि अशा अनेक रेसिपीज मला बनवायला आवडतात बेसिकली मला कुकिंग हे खूप आवडत असल्यामुळे मला नाश्त्याच्या वेळेला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात आणि अंड्याचे पण अनेक पदार्थ मी बनवते नाश्त्याला त्याच्यात मला मसाला हाफ फ्राय बना बनवायला पण खूप आवडतं म्हणजे तेलावर कांदा टोमॅटो परतून त्याच्यात तुम्हाला आवडेल असा एखादा मसाला पावभाजी मसाला वगैरे थोडासा ॲड करून तिखटमीट घालून मस्तपैकी चव आणायची आणि थोडंसं तेल परत तापवत ठेवायचं तव्यात पॅ पॅनमध्ये आणि त्याच्यावर डायरेक्ट अंड फोडायचं अजिबात ते पसरावायचं वगैरे नाही किंवा जे हाफ फ्राय होतं त्याच्यावर हा सगळा मसाला एकत्र करून घालायचा आणि मग हे गरमागरम सर्व केल्यानंतर लोकांना पण खूप आवडतं आणि खूप पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे